मला गाडी चालवणे आवडते मी गाडी चालवत असताना काटेकोरपणाने पालन करते मी गाडी चालवत असताना रफ ड्रायविंग कधीच करत नाही गाडी चालवत असताना मी नियमाचे पालन करते जसे की सिग्नल पाळणे रेड लाईट आला की थांबणे आणि हिरवा लाईट आला की जाणे पलटायच्या वेळेस मी हात दाखवते व इंडिकेटर चालू करते मी ट्रिपल सीट गाडी चालवणे टाळते आणि बाहेरगावी जर जायचं असेल तर हेल्मेटचा वापर करते आणि गाडी चालवणे माझं छंद असल्यामुडे मी मैत्रिणींसोबत लाँग ड्राइववर जाते मला कुठेपण गाडीने प्रवास करायला आवडते